हां मॅम बोला ना कशाबद्दल लोन पाहिजे होतं मॅम तुम्हाला होम लोन रहाते मॅडम प्रसनल लोन रहाते बिजनेस लोन रहाते प्रॉपर्ट पर्सनल लोन म्हणजे रेट ऑफ इंट्रेस्ट नाइन परसेंट आहे मॅडम ते तुमचा सीबील स्कोर बघून मिळणार ना मॅडम तुम्हाला लोन तुमचा सीबील स्कोर चेक केल्यानंतर तुम्हाला लोन देण्यात येणार सीबील स्कोर चांगला राहला पायजे मॅडम सातशेच्या वरती तुम्हाला कितीवरी लोन हवं होतं मॅडम एक लाख दोन लाख एक लाख दोन एक लाखचं लोन हवं होतं तुम्हाला प्रसनल लोन हो मिळून जाणार ना मॅडम तुम्ही व्हिजिट करा बँकेमधे तर तेचा मंथली ई एम आय बनणार मॅडम अठरा महिने चोवीस महिने

त्या महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं ल लोनवर परमिट मिळणार ना मॅडम तुम्हाला किती रेट ऑफ इंट्रेस्ट लागणार त्या हिशोबानं तुम्हाला तेवढी वॅल्यू मंथली पे करावं पडेल हो मॅडम या ना वेलकम मॅडम